हॅलो

पण आता तीनच तर वर्ष झाले करून एवढ्या लवकर कसं काय होई चालू झालं बघा सध्या तर घर तुमच्याच ताब्यात आहे आणि आम्ही तिथे तर म्हणजे येतसुद्धा नाही आहो एक वर्ष झाला बघायला तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा तुम्हाला जसं पटेल तसं करा आणि बघा नाही तुम्ही सध्या बघा सध्या तुम्हाला अजून पाच वर्ष राहायचं आहे तर तुम्हाला अजून तिथे क कुठलीही प्रॉब्लेम नाही झाली पाहिजे ना तर तुम्ही तुमच्या हिशोबानी करा तुम्हाला पाच वर्ष राहायचं आहे तिथे नाही नाही मॅडम तुम्ही बघा तुमच्या हिशोबानी तुम्हाला जसा कलर लागेल तसं करा आणि रेंटमधू काही कापू नका पाच वर्ष तुम्हालाच राहायचं आहे तुम्ही तुम्हाला जसं पटेल तसं करा आणि तुमच्या बजेटच्या हिशोबानी करा नाही असं कसं चालणार आहे बरं मग माझं मग माझ्याकडे एक आहे आयडिया माझ्याकडे एशियन पेंट्स ठेवले आहे हकमी पेंट ते वॉटरप्रूफ चांगले असतात आणि ते दिसायलासुद्धा चांगले दिसतात तर तुम्ही फक्त एक काम करा कोणीतरी पेंट मारायला बोलवून घ्या तुमच्या पैशानी बाकी माझ्याकडे जे पेंट आहे जेवढे काही ते मी पाठवतो रेंटमधून कापायची गरज नाही आहे काही चालेल असं ठीक आहे चला